आम्ही ऑनलाईन एका वेबसाईट वरून फ्रीझ मागवला होता त्यांनी तेव्हा आम्हाला एक वर्षाची वॉरंटी दिलेली पण तो फ्रीझ मध्येच बंदच पडला मग आम्ही त्यांच्या कस्टमर सर्व्हिसवर फोन केला तर ते म्हणायला लागले की असं काही नाही आता तुम्ही विकत घेतला आता तुमचं तुम्ही बघा आता त्या फ्रीजमधे केवढी ती गडबड अचानक त्या काचेला तडाच गेला काही समजलंच नाही अचानक असं का झालं तरी आम्ही ती काच बदलून घेतली पण नंतर ते बर्फ साठवायचं असतं ना त्यात बर्फच साठेना आणि अचानक त्यातून पाणीच यायला लागलं त्याची लाईट काय खराब झाली दरवाज्याचे खिळे काय लूज झाले असंच व्हायला लागलं पण ते सर्व्हिसवाले म्हणायला लागले आमची काही जबाबदारी नाही बाबा तुम्ही आता घेतलं आहे फ्रीझ आता तुम्हीच बघा असंच व्हायला लागलं